उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील सांस्कृतिक फरकाबद्दल जर सांगायचं झालं तर बराच फरक आहे कारण की उत्तर भारत जो आहे या उत्तर भारताला जमिनीचा भाग लाभलेला आहे तर दक्षिण भारत ताचा जो भाग आहे त्याला जास्तीत जास्त अरबी समुद्र आणि हिंदी महासागर याचा भाग लाभलेला आहे त्याच्यामुळे हवामानामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बदल दिसून येतो आहे त्याचप्रमाणे भाषेमध्ये पण बदल आहे कारण की उत्तर भारतामध्ये जी भ भाषा बोलली जाते जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदी भाषा बोलली जाते आणि त्याच प्रमाणात दक्षिण भारतात जी भाषा बोलली जाते तर ती भाषा हिंदीमध्ये खूप कमी बोलली जाते परंतु इतर भाषेचा वापर तिकडं जास्त केला जातो केरळ केरला बोलली जाते कन्नड आहे त्याच्यानंतर ते तेलगू भाषा आहे तमीळ आहे कर्नाटकी अशा वेगवेगळ्या भाषा तिकडे बोलल्या जातात पोषाखाच्या बाबतीतही जर सांगायचं झालं तर पोषाख तर जो आहे तो साधाच पोषाख आपल्याला बघायला भेटतो सगळीकडे पोषाखामध्ये जास्त प्रमाणात फरक आपल्याला जाणवत नाही खाद्यपदार्थामध्ये आपल्याला फरक जाणवतो कारण की उत्तर भारतामध्ये लोक जे आहे जास्तीत जास्त मसाले पदार्थांचा वापर करतात वरणभात पोळ्या ह्या त्यांच्या जेवणामध्ये हव्या आहेत ह्या गोष्टी आणि ह्या जास्त प्रमाणामध्ये ह्या गोष्टी लागतात त्यांना पोळ्यांचा वापर जास्त केला जातो परंतु दक्षिण भारतातील लोकांना जास्तीत जास्त तांदळाचा वापर केला जातो भात जास्त प्रमाणामध्ये तिकडे खाल्ला जाते त्याच्यामुडे खाद्य पदार्थामध्येसुद्धा आपल्याला तिकडे बऱ्याच प्रमाणामध्ये फरक जाणवतो राजकारण साक्षरता आणि भौगोलिक स्थितीच्या बाबतीतही आपल्याला बराच बदल जाणवून येतो तिकडच्याही बाबतीमध्ये साक्षरतेच्या बाबतीमध्ये दक्षिण भारत जो आहे हा जास्तीत जास्त आपल्याला पुढारलेला दिसेल कारण की केरळचे राज्य आहे ते बऱ्यास प्रमाणामध्ये शिक्षित आहे परंतु उत्तर भारतामध्ये शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते मध्यम आहे अजूनही पाहिजे त्या प्रमाणामध्ये पोचलेलं नाही आहे परंतु सुरू आहे ती प्रोसेस तर अशा प्रकारे बराच बदल आपल्याला जाणवून येतो उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील बदलाविषयी सांगायचं झालं तर